राज्यातील प्रमुख बँकेची माहिती म्हणजे जसं कॅनेरा बँक असते आणि ॲक्सिस बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे जे गव्हर्मेंट बँक असते तिथे फॅसिलिटीज् असतात सेफ्टी असते आपण प्रायवेट बँकेत तेवढं सेफ नसते पण गव्हर्मेंट बँकेमध्ये आपण पैसे सेविंग करू शकतो आणि कॅनेरा बँकमध्ये मी ऐकलेलं आहे की जसं खूप लोकं म्हणतात की बँकेमध्ये जे स्टाफ असते त्यांचं बिहेवियर बरोबर नसते की कस्टमरसोबत बरोबर बिहेवियर नसते चिडून बोलतात उद्धटपणाने बोलतात आणि त्याची सर्विसिंग वगैरे पण छान आहे म्हणतात बँक ऑफ बडोदा माझा बँक आहे त्याची सर्विसिंग खूप छान आहे आपण तिथे लोन पण मिळत असते बँकेतून बँकेकडून आपण लोनही काढू शकतो अशा प्रकारची बँकेची माहिती आहे